एकीकडे अकोला जिल्हा हा प्रगतीपथावर आहे पण अकोला जिल्ह्यामध्ये एक समस्या आहे जी खूप मोठी वाढत आहे ती आहे सरकारी शाळांची सरकारी शाळांची तर कंडिशन खूपच खराब आहे ह्याकडे सरकारने लक्ष द्यायला हवे कारण जे गोरगरीब आहेत ते त्यांन ते आमच्या आपल्या लेकरांना कॉन्व्हेंटमध्ये टाकू शकत नाही त्यांना नाईलाजाने सरकारी शाळेमध्येच त्यांना मुलांना शिकवावं लागते तर इथे सरकारी शाळेंची कंडिशन एवढी खराब आहे की ते बंद पडलेले आहे तिथे जे सर लोक असतात तेसुद्धा येत नाहीत तर याकडे सरकारने लक्ष द्यावे